आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये भरपूर सण आहेत ज्या सणामध्ये लोक एकत्र येतात आणि ते पारंपरिक पद्धतीने साजरे के करतात जसं गणपती झालं गणपतीमध्ये लोक एकत्र येऊन भजन कीर्तन वगैरे करतात किंवा गणपतीची जी मिरवणूक नि निघते त्याच्यामध्ये एकत्र येऊन डान्स करतात जयघोष करतात नवरात्रीमध्ये गरबा खेळला जातो नवरात्रीमध्ये चैत्र चैत्र नवरात्री आणि दुसरी नवरात्री दोन्ही नवरात्रीमध्ये गरबा खेळला जातो आणि त्या गरब्यामध्ये सर्व लोकं एकत्र येऊन एकत्रितपणे खेळतात गुरुपौर्णिमामध्ये चांगल्या प्रकारे साज साजरी केली जाते त्यावेळेस वेगवेगळं प्रकारचे म्हणजे कार्यक्रम जसे लहान मुलांच्या नृत्यस्पर्धा किंवा गाण्यांच्या स्पर्धा किंवा काही बायकांसाठी काही छोटे मोठे स्पोर्ट्स गेम असे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात या सर्व सणांमध्ये होळीमध्ये एकत्र येऊन एकमेकांना कलर लावणं किंवा होळीच्या दिवशी जे आपण होळी पेटवतो त्यावेळेस सर्वांनी एकत्र येऊन होळीला आहुती देऊन एकत्रितपणे एक ओरडा ओरडायचं असतं आवाज द्यायचा असतो आणि न जे आपल्या निगेटिव्ह वृत्ती आहे त्याचा आपल्याला त्याग करायचा असतो त्याच्यामध्ये तर हे पण एकत्रितपणे चांगलं होतं ना को कोळी समाजामध्ये कोळी डान्स भरपूर फेमस आहे ते प्रत्येक त्यांच्या सणाला नारळी पौर्णिमा म्हणा की राखी पौर्णिमा म्हणा की दुसरं त्यांचे जे सण आहेत त्याच्यामध्ये ते एकत्र येऊन त्यांचा डान्स करतात आणि भरपूर मजा पण येते आदिवासी भाग जे आहे त्या आदिवासी भागामध्ये त्यांचं वेगळ्या प्रकारचं नृत्य असतंच ते त्याप्रकारे ते साजरे करतात तर अशे भरपूर असे सामाजिक उपक्रम आहेत जे आपापल्या वेग वेगवेगळे लोक आपापल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करतात